एक दिवस माझ्या आईला कांदा कापता कापता चाकू लागला तर मी ती अंड्याचीच भाजी बनवण्याचा प्रयत्न केला मला बनावता येत नव्हतं तरी मी ती बनवण्याचा प्रयत्न केला मसाला टाकता टाकता मा माझे पण हात हात हात खूपसे जळाले भाजी कलवता कलवता पण माझे हात खूप जळाले मला खूप त्रास झाला पण तरी मी ती भाजी खूप चांगली बनवली तर माझ्या आईने माझ्या माझ्या उप वडलाने माझे खूप कौतुक केले